चित्रित झालेली धार्मिक गाणी बहुतांशी सगळी मराठी गाणी आहेत ज्यामध्ये भजनांचा आणि संतसाहित्याचा सगळा आविर्भाव आहे अशी सगळी गाणी आविर्भाव या अर्थानं की त्यामध्ये त्याची चाल आणि शब्द हे दोन्ही त्या पद्धतीनं जसे घडले गेलेत जसं की बरीचशी सुधीर फडकेंची गाणी ज्यामध्ये भजनं आहेत किंवा जुने भीमसेन जोशींची भजनं आहेत यातलं प्रामुख्यानं चित्रित झालेलं माझ्या डोक्यात बसलेलं गाणं म्हणजे ब्रह्मा विष्णू आणि महेश्वर सामोरी बसले मला हे दत्तगुरू दिसले किंवा संथ वाहते कृष्णामाई त्या चित्रीकरणामध्ये सुद्धा त्याचा जो संथपणा तो एक त्यातला समाधान किंवा तो ठेहराव किंवा एक अंतर्मुख होऊन होणारी गंभीरता ही सगळी सुरांमध्ये शब्दांमध्ये गायकीमध्ये त्या रचनेमध्ये त्या दिसणाऱ्या चित्रामध्ये या सगळ्यामध्ये दिसते तर असा हा एक तो परिपूर्ण अनुभव या सगळ्या गीतांमध्ये दिसतो असं आहे त्यापैकी ही दोन आत्ता अगदीच माझ्या डोक्यात ठसलेली ही दोन गाणी आहेत की मला हे दत्तगुरु दिसले आणि संथ वाहते कृष्णामाई यामध्ये नदीचा प्रवाह त्यातून सांगितला जाणारा एक विचार या सगळ्या गोष्टी एकत्रितपणे फार छान मांडल्या गेलेल्या आहेत